मराठी भाषेत विशेषत्वाने नोंद घ्यायला वाटणारे असे काही वाक्प्रचार किंवा शब्द एक आहे अपराध पोटात घालणे दुसरा आहे आकांडतांडव करणे तिसरा आहे आबळ घेणे चौथा आहे अत्तराचे दिवे जाळणे पुढचा आहे अन्नास जागणे त्यानंतर अठराविश्वे दारिद्रय असणे अवकळा येणे त्यानंतर अवदसा आठवणे त्यानंतर आकाशाला गवसणी घालणे त्यानंतर इकडचं तोंड तिकडे करून टाकणे त्यानंतर उचलबांगडी करणे त्यानंतर आहे उलटी अंबारी हाती येणे की त्या त्यानंतर आहे एका पायावर तयार असणे अग्निदिव्य करणे त्यानंतर अडकित्त्यात सापडणे त्याच्यानंतर अगतिक होणे त्याच्यानंतर इंगा जिरणे त्याच्यानंतर इरेला पेटणे त्यानंतर उच्छाद मांग मांडणे त्यानंतर उभ्या उभ्या चक्कर काटणे त्याच्यानंतर ऊर फाटणे त्याच्यानंतर एकमत होणे त्याच्यानंतर एखाद्या वस्तूवर डोळा असणे त्यानंतर एकाग्र चित्त होणे त्यानंतर ओली सुकी करणे त्यानंतर अंगाची खुदी होणे त्यानंतर अंगाचे पाणीपाणी होणे अशा प्रकारचे काही वाक्प्रचार मला